मुळात सांगली जिल्हा हा नोकरदारांचा जिल्हा असंच म्हटलं जातं सांगली म प्रॉपर सांगली गावामध्ये बरीचशी सरकारी कार्यालयं असल्यामुळे तिथं येणारे सगळे लोक बाहेरूनच येतात उदाहरणार्थ कोल्हापूर सांग सातारा नागपूरपासून लोक इथं बदली होऊन येतात त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये राहायला स्थानिक पर्याय भरपूर उपलब्ध आहेत पूर्वीपासून इथं सांगलीमध्ये घरं भाड्याने देण्याची पद्धत आहेच आता तर बंगले छोटे छोटे बंगले आणि सांगलीमध्ये पहिल्यापासून जमिनीचे त छोटे तुकड्यामध्ये बांधकामाची परवानगी असल्यामुळे इथं तुम्हाला एक हजारपासून तीन हजारपर्यंत स्क्वेअर फुटाचे छोटे छोटे प्लॉट्स म्हणजे म आपल्याला बघायला मिळतात आणि सांगलीमध्ये विश्रामबाग त गव्हर्मेंट कॉलनी कुपवाड मिरज या विस्तारीत भागामध्ये सुद्धा भरपूर प्लॉट आहेत त्यामुळेच अपार्टमेंटपेक्षा इथं प्लॉटला जास्त मागणी आहे इथलं साणपणे रियल इस्टेट हे प्र अतिशय श्रीमंत आहे लोकांना कल्पना येत नाही सांगलीमध्ये ग म्हणजे इतकं रिअल इस्टेटला मा हे असेल पण क अगदी म्हणजे मंदीच्या काळातसुद्धा इथलं रियल इस्टेट हे वरतीच असतं आणि कधीही इथल्या घरांच्या किमती कमी झालेल्या दिसत नाहीत साधारणपणे लहान घरासाठी भाडं हे पाच हजारापासून ते सात ते दहा हजारापर्यंत मिळतं म्हणजे वन बी एच केला पाच हजारापासून आपल्याला वन बी एच के मिळतो आणि मग टू बी एच के हे सात हजार नऊ हजार दहा हजारपर्यंत तुम्हाला थ्री बी एच केसुद्धा मिळतो काम शिक्षणासाठी येणाऱ्याच कामाच सांगली हे शिक्षणासाठी फेमस आहे सांगलीचं विलिंग्डन कॉलेज सांगलीचं इंजिनीअरिंग कॉलेज वालचंद आणि इतरही दोन चार मेडिकल कॉलेज आहेत पुन्हा बऱ्याचशा शिक्षणसंस्था ह्या नामवंत आहेत सांगली शिक्षणसंस्था ही त्यातलीच एक आहे सांगली लठ्ठे एज्युकेशन संस्था ही पण प्रसिद्ध आहे तर का शिक्षणासाठी येणाऱ्या लोकांसाठी पुरेसे पर्याय उपलब्ध आहेत आणि मुळात इथल्या सोई गृहनिर्माण बाजार रिअल इस्टेट हे पहिल्यापासून डेव्हलप आहे त्यामुळे सांगलीमध्ये तुम्हाला अपार्टमेंट्स असू दे किंवा छोटे बंगले असू दे हे मुक्तपणे उपलब्ध आहेत थोडेसे महाग आहेत पण इतरांच्या मानाने चांगलं आहे मुळात सांगलीचं पाणी हे कोयनेचं असल्यामुळं सांगलीला कधी पाणी नाही असं होत नाही फक्त सांगलीचा पाणी थोडं प्युरिफिकेशन नसल्यामुळं थोडंसं दूषित असतं हा एक भाग सोडला तर सांगलीचा हवामान पण एकदम कोरडं आणि छान आहे आणि सांगलीमध्ये भाजी दूध हे सगळं छान मिळतं त्यामुळे मध्यमवर्गीयाला राहण्यासाठी सांगली ही अगदी चांगला पर्याय आहे आणि जिल्ह्यातील एकंदरीत गृहनिर्माण व्यवस्था आणि रियल इस्टेट याचं चित्र हे आशादायी आहे आणि इथून पुढं वाढतच जाणार आहे त्यामुळे सांगलीला अतिशयच डिमांड आहे आणि यापुढेही तो डिमांड राहणार आहे सांगली सांगली अँड सांगली ओनली आमची आहे सांगली चांगली